वाशिम जिल्ह्यात मुख्य जाती आणि भाषिक गटामध्ये कुणबी आदिवासी जिरेमाळी ब्राह्मण बंजारा मुस्लिम अशा वेगवेगळ्या जाती आहेत आणि वेगवेगळ्या बोलीभाषा बोलली जाते जसे उर्दू मराठी हिंदी बंजारी असे वेगवेगळे भाषिक गट वाशिममध्ये आहे असंख्य जाती धर्म गट असल्यावरही सर्व लोकं आनंदाने व गुण्यागोविंदाने एकत्र राहतात